मला ऐकायला आवडतात म्हणजे अशी गाणी कोणती ती मला एक कविता आहे जे म्हणजे गाण्यामध्ये म्हटलं जाते तर मला ते आवडते मन माझे मानसा सागर अशा प्रकारे म्हणजे ही जी कविता आहे हे मला ऐकायला खूप आवडते आणि हे मी इंटरनेटद्वारे ऐकते आणि अशा आणखीन काही जी गाणी आहेत ती मी इंटरनेटद्वारे ऐकते जसं उदाहरणार्थ काही म्हणजे गाणी असू शकतात मला देशावरचे गीतही खूप आवडतात तर म्हणजे मी देशावरचे खूप गीत जसे बलसागर गीत हो वंदे मातरम् अशा प्रकारचे म्हणजे जे गीत आहे ते मी इंटरनेटद्वारे बघते म्हणजे एखाद्यावेळेस टीव्हीवरही मी म्हणजे देशाचे गाणी लावते आणि म्हणजे असं म्हणजे एखाद्यावेळेस माझं मन होते की हिंदी गाणी बघायचे तर मी हिंदी गाणीही बघते एखाद्या वेळेस आणि ते ते मी हिंदी गाणी तर टीव्हीवरच ऐकते आणि देशाचे गाणी मी इंटरनेटद्वारे बघते